आपल्या राज्यात हिंदू इस्लाम ख्रिश्चन आणि शीख हे चार धर्म आहेत प्रत्येकाचे धर्मगुरू वेगळे असतात प्रत्येकाचे धर्मग्रंथ वेगळे आहेत आणि आपल्या धर्मानुसार प्रत्येक मूल जेव्हा लहान असतं तेव्हा त्याला काही आपला धर्म बीर्म माहीत नसतो पण घरात पाळल्या जाणाऱ्या रूढी परंपरा समाजात पाळल्या जाणाऱ्या रूढी परंपरा बघून तो आपले म्हणजे धर्म पाळायला लागतो आणि राज्याची जी सांस्कृतिक पद्धती आणि श्रद्धा आहे ती श्रद्धा प्रत्येकाची वेगळी वेगळी असू शकते प्रत्येक राज्याची आणि सांस्कृतिक पद्धती एक थोडीफार ठरलेली आहे पण ती प्रत्येक विभागांनुसार विभागणी होते त्याच्यात प्रत्येक ठिकाणी थोडंफार एकसारखं असतं राज्याच्यात एका राज्याच्या एकसारखा असू शकतो थोडंफार पण सगळ्याच पद्धती काही सा सारख्या नसतात आणि सांस्कृतिक पद्धती पारंपरिकरित्या ह्या पिढीकडून त्या पिढीकडे गेलेल्या आहे